वाहतुकीच्या उपलब्धता आणि प्रवासाच्या पर्यायी ह्यामुळे जीवनावर त्याच्या गुणवत्तेवर खूप परिणाम झाला आहे ह्या आधी वाहतूक फक्त अशी गं शासकीय वाहतूक ह्या आधी खूप चालायची आता तसं काळ बदलत गेला आहे तसं प्रत्येक लोकांकडे स्वत ची वाहने आहेत त्या वाहनांमुळे ते प्रवास करतात नंतर मग गं शासकीय पद्धतीमध्ये पण आता खूप सारे बदल झालेले आहेत बघायला गेलं तर रेल्वे मेट्रो किंवा मग विमाने ह्या सुद्धा ह्या अशा भागांमध्ये खूप प्रगती झालेली आहे त्यामध्ये लोकांना रोजगारही खूप मिळतो ह्या आधी प्रवासांमध्ये लो लोकांना खूप असं अळथळा अडथळा यायचा पण आत्ता तसं नाही आहे आत्ता आपण आपले प्रायवेट किंवा मग शासकीय असे दोन उपलब्ध आहेत लोकांना ज शासकीय परवडत नसेल तर प्राइवेटने पण जातात किंवा मग स्वत च्या वाहनांमध्ये प्रवास करतात अशा प्रकारे आजकाल स्थिती आहे